बुलढाणा जिल्हामध्ये सरकारी विविध धोरणांचा आणि उपक्रमाचा अवलंब केला जात आहे त्याच्यामध्ये जर सांगण्यात आलं तर महिलांसाठी किंवा ज्या मुली व्यवसायामध्ये उतरू इच्छितात त्यांना स्वतःचा धंदा किंवा व्यवसाय टाकायचा आहे अशासाठी लोनची व्यवस्था करण्यात आली आहे आणि महिलांसाठी ही विशेष सुविधा जी आहे त्याच्यामध्ये त्यांना सबसिडीसुद्धा देण्यात आली आहे राखीव अंतर्गत जे आहे मजदुरवारी कामगारांना महागाई भत्ता देण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने जर सांगायचं झालं तर मुलींना शिक्षणासाठी स्कॉलरशिपची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्याच्या कारण मुली जी आहे जे आपलं उच्च शिक्षण जे आहे पूर्ण करू इ इच्छितात त्यांचं शिक्षण ते या स्कॉलरशिपच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात